चार हजार पाचशे पंच्याण्णव एक लाख दोनशे ब्याण्णव दोन लाख सतरा हजार आठशे पाच लाख दोन हजार ऐंशी लाख दोनशे